मिशो ॲपवरून मी एक साडी मागवली होती ती साडी अतिशय सुंदर आलेली आहे मला खूप जास्त त्याचा कलर वगैरे आवडलेला आहे अतिशय सुंदर प्रकारे ती आलेली आहे जशी दाखवली होती तसाच कलर आलेला आहे त्याचा आणि त्याचं फॅब्रिक म्हणाल किंवा त्याचं कलर कोटींग म्हणाल त्याच्यावरचं ब्लाऊज वगैरे पण खूप सुंदर आलेलं आहे माझ्या मिस्टरांना सुद्धा आवडलं माझ्या लेकरांना सुद्धा आवडलेलं आहे ते मी पुन्हा अशी साडी ऑर्डर करेल खूप सुंदर आलेलं आहे त्याच्यावरचे जे मणी वगैरे होते जशी दाखवली जसा कलर होता सेम तशीच आली आहे डिलेवरी बॉय सुद्धा खूप चांगला होता जी डेट दिली होती त्याच डेटवर आलेली आहे